सध्याच्या काळात ग्रामीण भागात शेतीच्या कामांसाठी कुशल कामगार शोधणे ही खरंच खूप कठीण बाब झालेली आहे आणि शोधले तरीही ते टिकवणे आणि त्यांच्या रोजंदारीचा दर बघता आपल्याला परवडणे ह्याही गोष्टी तितक्याच अवघड झालेल्या आहेत कामगार मिळत नाही अशी गोष्ट नाही पण सध्या रोजंदारीचा दर बघता शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा मिळणारा भाव आणि रोजंदारीचा दर ह्या गोष्टींचा ताळमेळ बसवणं शेतकऱ्यासाठी खूप अवघड होऊन बसलेलं आहे सध्या शेतकऱ्याच्या शेतमालाला जितका भावही मिळत नाही त्यापेक्षा खूप जास्त भांडवल शेतकऱ्याला शेतीत त्याचप्रमाणे मजुरीमध्ये घालावे लागते काम आणि शेतमाल हा शेतात लावण्यापासून तर त्याचं हार्वेस्टिंग करून तो बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यापर्यंत शेतकऱ्याला कामगारांची गरज भासते पण यामध्ये स श मजुरांसाठी होणारा खर्च आणि शेतकऱ्याला त्याच्या पिकांसाठी मिळणारा दर ह्या गोष्टींमध्ये खूप मोठी तफावत झालेली आहे सध्या च्या काळात रोजंदारीचा अलीकडचा दर हा प्रतिदिवस दोनशे पन्नास ते तीनशे रुपये असा आहे जो शेतकऱ्याला प्रत्येक मालासाठी तेवढी मजुरी देणे परवडेलच असंही नाही सध्या शेतकऱ्यासाठी खरंच कुशल कामगार शोधणे आणि टिकवणे हे मोठं आव्हानच आहे म्हटलं तरी चालेल कारण स ध्याच्या काळात मजूर मिळणे आणि शेतमालाचा भाव बघता रोजंदारीचा दर मजुरांना देणे हे खूप मोठे आव्हान शेतकऱ्यासमोर आहेच